स्वप्ना ताई कशा आहात अरे दिक्षू बोलते ताई मी मस्त तुमी कशा आहात सध्या माझी एक्झाम संपली हो सुट्टी पडली आहे तर असंच मी बसल्या तुम्हाला कॉल करते

ना मला फिरायला जायचंय ओ कुठं जायचं काय जायचं समजत नाही आणि कम सो सोबत कोणी पण नाही आहे तर तुम्ही याल का तुम्हाला जमेल का फिरायला अच्छा मग तुम्हाला नसणार का फ्री हो गुरुवारी हो पन जायचं कुठे ती श्री श्रीदेवी पद्मावती टेम्पल आहे ना तिकडे जाऊया का हो पवायचं चालेल की फिरायचंच आहे ना आपल्याला सकाळी निघू मग संध्याकाळपर्यंत पोहोचू इथे परत हां बोला ना हो मं चालते मग मी हां मी चालते मग हां चालते मग एक काम करते गुर गुरुवारी जायचं आहे ना तर बुधवारी रात्री मी येते तुमच्याकडे मग दुसऱ्या दिवशी आपण उबर करून जाऊया

हो पण ते उबेर परवडेल का की मॅट्रोनी जायचं आहे हो चालते

हां मं चालते काही काही हरकत नाही आहे आपण उबेरनीच जाऊ आदल्या दिवशी मी येते तुमच्याकडे राहायला चालतेय ना तुम्हाला हो बरं पण तिथे आहे का बाजूला अजून काय फिरण्यासारखी कारण आपण पवईला जातोय मग तिकडे आजूबाजूला काय फिरू अच्छा गार्डन वगैरे पण आहे मी ऐकलं आहे तर तिकडे आपण जाऊया आपण एखादी मजा गप्पा गोष्टी सगळं करू आपण खूप टाईम झाला आहे आपण तसं पण भेटलो नाही आहे हो ना हो चालतं आहे चालतं आहे

हो हो चालतय बाय